हा डॉक्टर मी कोविड नाईंटिनबद्दल बोलायचं होतं मला तुमच्यासोबत मी सर मानेवाड्याला राहतो डॉक्टर की मला हे विचारायचं होतं की आपलं कोविड नाईंटिनबद्दल जे पण आहे प्रश्न ते तुम्ही जे पण सोयीसुविधा मिळाल्या होत्या कोविड नाईंटिनच्या दरम्यान तर ते मला पुष्कळ सुविधा मिळाल्या होत्या पण काही सुविधा मला मिळाल्या नाही तर त्याचं कारण मी जाणू शकतो का

बरोबर

पण कसं आहे रोजच्या ज्या गरजा आहेत त्या तर गरजेच्याच आहे मग त्याच्यासाठी कसं करणार आहे डॉक्टर रोजच्या गरजा आहे जसं की आपल्याला काही घ्यायचं तर त्याच्यात पण आपण काळजी तर बाळगू पण ते तर करावंच लागेल सरकारने त्याच्यासाठी पण बंदी घातली आहे मग कसं कराल हा जीव तर इम्पॉर्ट बरोबर आहे सर ठीक आहे तर हे सामान्य माणसांना ह्या सुविधा घे घेऊ शकतो ना

अच्छा धन्यवाद हे सांगण्यासाठी माहिती अजून आम्ही प्रयत्न करेन की सगळं नियमाचं पालन करेन

थँक यु